मी गृहिणी असल्यामुळे मला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची फारच आवड त्यामुळे मी काय केलं पहिल्यांदा फिलिप्सचा ओव्हन घेतला तेवा तो फिलिप्सचा ओव्हन अगदी नवीनच होता आणि त्या ओव्हनमध्ये मी केक बनवला केक बनवायची पण मला खूप आवड आहे त्यामुळे पहिल्यांदा केक बनवला केक सुंदर झाला त्यामुळे सगळ्यांनी केकचं कौतुक केलं त्यामुळे मला जरा बरं वाटलं आणखीन मी आणि आणि काय काय वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवायला लागले ते डेकोरेट करायला लागले त्यामुळे काय झालं आजूबाजूचे लोकं मला ऑर्डर द्यायला लागले की तुम्ही आम्हाला वाढदिवसाला केक बनवून द्याल का तर तसा तसा मला जसं शक्य होईल तसं मी ऑर्डरही घेऊ लागले चार पैसेही मला मिळायला लागले त्यामुळे माझं उत्साह आणिच वाढायला लागला तसंच आजूबाजूला कोणाला काय हवं बनवून हवा असेल तर ते लोकं सांगायला लागले किंवा मलासुद्धा स्वतःला कोणाकडे जायचंय वाढदिवसाला तर विकतच काहीतरी घ्यायचं त्यापेक्षा मी स्वतःचा केक बनवून प्र नेऊ लागले त्यामुळे लोकांनाही माझी ओळख कळू लागली लोकं आणि आणि माझं कौतुक करू लागले तसं मी आणि बिस्किटं बनवली त्यानंतर पाव बनवले हल्ली व्हीट ब्रेड येतो तोही बनवून बघितला सगळ्या गोष्टी हळूहळू बनवल्यामुळे त्या सगळ्या चांगल्या व्हायला लागल्या आणि लोकांनाही आवडू लागल्या त्यामुळे लोकंही कौतुक करायला लागले त्याचा माझा उत्साह आणि आणि वाढायला लागला आणि मी घरातही काही प्रोग्रॅम असला तर आपण म्हणतो ना बाहेरचं काय खायचं बाहेरचं खाऊ नये असं सांगणं हे पण मला शक्य व्हायला लागलं कारण मी प्रत्येक ठिकाणी जाताना केक बिस्किट असं बनवून न्यायला लागले तसंच मी नंतर पिझ्झा आला तेव्हा पिझ्झा बनवून बघितला आधी पिझ्झा ब्रेड बनवला तो सक्सेस झाल्यावर म मी पिझा बनवला ओव्हनमदे तोही छान झाला म बर्गर बनवला असं मला आणि आणि सुचायला लागल आणि मी वेगवेगळे पदार्थ बनवायला लागले तसं तसं मला ऑर्डरही यायला लागल्या आणि त्यामुळे मला चार पैसेही मिळायला लागले म्हणजे गृहिणी असून पैसेही कमवते हेई झालं आणखीन माझा आनंद द्विगुणित व्हायला लागला त्यामुळे माझं क्षेत्र वाढायला लागलं लोकांची ओळख वाढली आणि आणि चार लोकात मी जायला लागले मिसळायला लागले आणखीन त्यामुळे माझं ज्ञानही वाढायला लागलं त्यामुळे चार लोकांत बसणं उठणं हे गृहिणी असल्यावर गृहिणीला कमी लेखलं जातं पण गृहिणी असून घर सांभाळून हा जर आपण छंद जोपासला छंद म्हणून तर पैसेही मिळतात घरगुती खाणंही होतं आणि घरगुती आपण वस्तू बनवतो त्यामुळे लोकंही ऑर्डर देतात माझ्याकडे तरी देतात कारण घरगुती तुम्ही छान बनवता ताजं ताजं असतं मी प्रत्येक गोष्ट विकत तेव्हाच आणते असलेल्या गोष्टींपासून कुठचीही वस्तू बनवून मी विकत नाई त्यामुळे त्याचाही एक आनंद आणि लोकांनाही आवडायला लागलं लोकंही आवर्जून माझ्याकडेच खास ऑर्डर द्यायला लागले ह्याचा एक आनंद वेगळाच होता त्यामुळे हे सगळं एक ओव्हनमुळे मला सगळं काही शक्य झालं माझी भरपूर प्रगती झाली त्यामुळे आणखीन माझा आनंदही वाढला चार लोकांशी येणं जाणं वाढलं माझा टाईमही व्यवस्थित जायला लागला लोकांच्याकडे गप्पा टप्पा मारण्यापेक्षा हे सगळं मी करून माझा व्यवसाय वाढवला आणि माझा आनंदही मी वाढवला